गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर आव्हाने म्हटलं तर आमच्याकडे कोणत्या कंपन्या किंवा कारखाने नाही त्याच्यामुळं रोजगाराची थोडी समस्या नेहमी येते की आमच्याकडं विशेष रोजगार मिळत नाही आणि त्यामुळं लोकांना रोज थोडी हानी पोहोचते की कशा पद्धतीने आपल्या परिवाराचं उदरनिर्वाह आपण करतो ज्या ठिकाणी कंपन्या कारखाने आहेत त्या घराघरातील लोकं बिचारे कंपन्यामध्ये जातात आणि आपल्या परिवाराचं उदरनिर्वाह चांगल्या तऱ्हेनं करतात आम्हाला हे क मागणी करायचे आहे आमच्या नेत्यांकडून की आमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये एखादी कारखानं उभारावं आणि त्याच्यामधून नवीन युवकांना रोजगारसुद्धा मिळू शकेल